मला माहीत असलेले बाजार म्हणजे अडद बाजार झालं त्यानंतर मार्केट यार्ड आहे त्यानंतर ग्राहक पेठ आहे आणि उद्योग केंद्र आहे तिथं पण मोठा बाजार असतो आणि त्यानंतर आता नवीन आलेलं म्हणजे डी मार्ट आहे रिलायन्सचा पण एक स्मार्ट म्हणून आहे आणि ग्रोसरी शॉप आहेत तर ह्या गोष्टी मला माहीत आहेत म्हणजे जिथं बाजारसामान वगैरे मिळतं त्याचबरोबर भाजीपाल्याच्या किंमती आणि किराणाच्या किमतीमध्ये खूप वाढ झालेली आहे म्हणजे आधी खूप स्वस्ताई होती आता महाग झालेलं आहे कारण सगळ्याच गोष्टी आता हळूहळू महाग होत आहेत आणि त्यामुळं ऑनलाईनमध्ये आपल्याला डिस्काउंट चांगला मिळतो त्यामुळं ऑनलाईनच्या गोष्टी लोकं खरेदी करतात